आपल्या सर्वांना माहितीच आहे की कुठलेही नवीन पिक्चर आलेत किंवा मूव्हीज आलेत तर ते आधी थेटरमध्ये दाखवले जातात त्यानंतर मग ते ऑनलाईन फोनच्या ॲपमध्ये येतात त्यानंतर मग टी व्ही वरती येतात तर असेच काही यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही सिनेमा हॉल आहेत की ज्यावरती हे सिनेमा प्रका प्रदर्शित केले जातात आणि टॉकीज आहेत त्यानंतर इ सिनेमा हॉल आहे इथे स्वस्त दरामध्ये आणि चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध आहे इ स्क्वेअर सिनेमा हॉलमध्ये तर तिथे कमी दरामध्ये पिक्चर बघायला भेटतात आणि नवीन नवीन जे मूवी येतात ते तिथे दाखवले जातात सर्व सुखसोयी उपलब्ध आहे तिथे बसण्यासाठी चेअर्स आहेत स्क्रीन भरपूर मोठी आहे त्याची पार्किंग आहे बाहेर गाड्यांसाठी आतमध्ये हॉलमध्ये बसलं की एसी आहे पूर्ण थंड असते तिथे प्लस ब्रेक झाल्यानंतर तिथे नाश्ता करण्यासाठी फूड कॉर्नरसुद्धा आहे तर असे सोयीसुविधांनी उपलब्ध असे काही तिथे सिनेमा हॉल्स आहेत की जिथे आपल्याला हे बघता येतात